पाककृतींमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात जसे पुरणपोळी किंवा भाजीपोळी पण सगळ्यात विशेष पदार्थ तो जो आहे तो म्हणजे भाताची खिचडी तांदळाची खिचडी तर ह्या प्रकारात म्हणजे तो भातासारखा एकदम घट्टही केलं जात नाही किंवा एकदम डाळीसारखं पातळ ही न करता ते अगदी त्याची कन्सिस्टन्सी एकदम मिडियम असते आणि हे जे आहे की तांदळाची खिचडी ह्याच्यात वेगवेगळ्या भाज्या घातल्या जातात गाजर मुळा अशा किंवा कणीस सुद्धा घातलं जातं मक्याचं कणीस घातलं जातं अशा ज्या मक कणसाचे दाणे घातले जातात अशा काही भाज्या घातल्या जातात आणि ते गरम गरम खायला खूप चांगलं लागता खूप